आमच्या स्वयंपाक घरात वेगळ्या वेगळ्या पद्धतींचे भांडे वगैरे आम्ही वापरतो त्यात कुकर मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो प्रेशर कुकर त्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी शिजवू शकतो भात लावू शकतो खिचडी लावू शकतो आणि एवढंच नाही तर अजून भरपूर सारी गोष्टी आहे आहे ज्या आपण कुकरमध्ये बनवू शकतो आणि त्यात कसं आहे लवकरात लवकर जेवण आटोपलं जातं आपलं वेळेचीही बचत होते आणि पाणीपण जास्ती म्हणजे तो पदार्थही खायला रुचकर लागतो खूप छान पद्धतीने फटाफट जेवण बनतं कुकरमध्ये माझा तर पहिला रेफरन्स माझ्या कुकरलाच असतो त्याच्यानंतर आमच्या घरात पॅन तवे आहे ज्याच्यावर ढोसे ते नॉनस्टिक असल्यामुळे त्याच्यावर ढोसा उत्तप्पा यासारख्या गोष्टी मुळीच चिपकतच नाही चपातीपण आपण त्याच्यावर बनवू शकतो आणि अजून म्हणायला गेलं तर पोलपाट लाटणं आहे ज्याच्याशिवाय आपल्याला चपाती बनवायला इम्पॉसिबलच आहे चपाती बनवायचं म्हटलं तर पोलपाट लाटणं हवंच घरामध्ये आणि कढई आहे पातेले ज्यात आपण वेगळ्या वेगळ्या पदार्थांच्या भाज्या बनवू शकतो डाळ वगैरे पातळ भाज्या सुक्या भाज्या जसं आपल्याला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल होईल ज्या भांड्यात तसा आपण त्यात स्वयंपाक करू शकतो